आपण रोज सकाळी उठलो की आपण धावत असतो धावल्याने आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते आपण सकाळी सकाळी धावलं की सकाळचं जे ऑक्सिजन असते ते खूप चांगलं असते आपल्या शरीराला फायदेशीर असते आणि आपण सकाळी जर धावलो सकाळी तर आपल्याला छान प्रसन्न वाटते दिवसभर आपला कसा जातो हे आपल्याला माहिती नसतं शरीर आपलं छान थकत नाही रोज सकाळी जर धावलं रनिंग केलं तर आपल्या शरीराला एक ऊर्जा प्राप्ती होते आपल्या शरीराला जो चरबी असते तो एक येत नाही आपलं शरीर खूप चांगलं राहते सुदृढ राहते आपण रनिंग धावलो की आपल्या शरीराला घाम येत असतो आपल्याला पाणी पचतं त्यामुळे आपण लिंबू पाणी वगैरे पित असतो त्याच्यामुळे आणखीनच आपल्याला ऊर्जा येत असतात रनिंग हे एक चांगलंही आहे शरीराला रोज सकाळी जर आपण एक ते दीड किलोमीटर जरी रनिंग केली तर ते आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात त्यामुळे आपल्याला अटॅकचं प्रमाणसुद्धा खूप कमी प्रमाणात येत असते रनिंग केल्याने आपल्या शरीराची जी स्व शरीरयष्टी आहे ती खूप चांगली असते आपल्या पोटाची चरबीसुद्धा बाहेर निघू शकत नाही त्यानंतर आपले पायसुद्धा दुखत नाही पायाचे व्यायाम होत असतात धावणे म्हणजे त्यां रनिंग केल्यामुळे आपल्या पूर्ण शरीराचं व्यायाम होत असतात आपण त्यानंतर रनिंग करत असतो थोड्यावेळ थांबतो त्यानंतर आपण हाताचे पायाचे मानेचे सुद्धा आपण व्यायाम करत असतो त्यामुळे आपल्याला रनिंग केल्यामुळं भरपूर भरपूर फायदे मिळतात